आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये पर्यटक पर्यटनासाठी येतात वाशिम जिल्ह्याच्याबद्दल बोलायचं तर म्हणजे बालाजी मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे आणि हिवऱ्याचा गणपती हे पण खूप प्रसिद्ध आहे आणि वाशिम जिल्ह्यातले जे लोक जे श्रद्धालू आहे ते ह्या दोन्ही मंदिरामध्ये खूप श्रद्धेने जातात आणि महत्वाचं म्हणजे जे बालाजी मंदिर आहे ना ते खूप काळा काळापासूनचं आहे खूप जुनं मंदिर आहे आणि त्या ब बालाजी मंदिराची विशेषता पण खूप खूप नवीन नवीन आहे आणि जुन्या पण आहे तर तुम्ही जाऊ शकता तिथं बघू शकता आणि महत्वाचं म्हणजे वाशिममधलं आजूक एक प्रसिद्ध स्थळ एकबुरुजी ते पण खूप मस्त आहे